हां सर एक गाडी चालली आहे ती राँग साईड चालत आहे चिख चिखली रोडला चिखली रोडला हो आपलं च चांडक लेआउट हो ती गाडी खूप वेगानं चालत आहे ठोकलेली आहे गाडी शाळा नेमकं सुटलेली आहे शाळा नेमकी सुटली आहे लहा लहान मुलं टू व्हीलर टू व्हीलर हो ॲक्सल नंबर नोट क सांगतो मी तुम्हाला घ्या एकदा येम एच अठ्ठावीस सोळा बासष्ट डबल सीट आहे सर टू व्हीलरवर हो आणि जो ड्रायवर आहे तो ड्रिंक केलेला आहे ड्रिंक केलेला आहे त्याच्या हाताला लागलेलं आहे तो खूप रक् ब्लडिंग निघत आहे नेमकी शाळा सुटली लहान मुलं रस्ता क्रॉस करतात काही लहान मुली काही लहान मुली आहेत त्याच्यामध्ये रस्ता क्रॉस करणाऱ्या तुम्ही लवकरात लवकर काहीतरी कारवाई करा त्याच्यावर कोणाचे सर माझं नाव सचिन कोलके काय म्हणालात सर सर मी राहतो आपलं मिलिंद नगर बुलढाना सर कसं आहे क माहिती आहे का शेवटी रस्ता आहे रस्त्यावर ट्रॅफिक खूप राहती राँग साईड चालतो आहे तो कसं लवकर जावा कारण की त्याला पण काही व्हायला नाही पाहिजे बरोबर कारण की त्याच्या हातातून ब्लड निघत आहे ओके ओके ओके थँक्यू थँक्यू